सर मी तुमच्याकडनं दोन महिन्यापूर्वी मिक्सर नेलं होतं तर तुम्ही ते मला त्याची वॉरंटी तुम्ही दोन वर्षाची दिली पण ते दोन महिन्यातच बिघडलं हे कसं काय हो तारीख मला वाटते आत्ता आ आज हां फरवरी महिना सुरू आहे ना बहुतेक मी मागच्या वेळेस आत्ता जानेवारी नाही नोव्हेंबर अक्टोंबर नोव्हेंबरला नेलं होतं हो गॅरंटी पिरियड दोन वर्षाचा होता आणि आता त्या दिवशी लाव घरी लावला मिक्सर तर तो बिघडूनच गेला त्याची ती जी हे असते ना ब्लेड हां ते फिरतंच नाही आहे हं करंट वगैरे जातो आहे पण ते फिरत नाही न म्हणजे तुमच्या मिक्सरमध्येच फॉल्ट आहे समजा हां

नाही ना सुरू नाही होऊन राहिला नाही फिरतच नाही म्हणजे सुरूच नाही होत आहे मग आता काय करू मी सांगा घेऊन येऊ का तुमच्या दुकानात हो पण मला ते पूर्णपणे चांगले करून द्याल याची गॅरंटी द्या आता कारण मी ते सारखंसारखं ते एवढ्या लवकर बिघडलं मला योग्य नाही वाटत आहे हो ते पण आहे हो हो बरं ठीक आहे मी घेऊन येतो मग किती बारा ते दोन अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे रविवारी बंद असते का बरं बरं ठीक आहे मी मी तुमच्या दुकानात घेऊन येते मिक्सर आणि नाही तर मग मला पैसे वापस द्यावं लागेल पण मग नाहीच दुरुस्त झाला तर बरं बरं ठीक आहे बरं ठीक आहे बरं बरं ठीक आहे मग मी येते घेऊन ठीक आहे सर